गायकांच्या हातातून होणाऱ्या म्हणजे नेहमीच्या चुका घडणाऱ्या ते म्हणजे जेव्हा समजा एखादी एखादा गायक कोणतंही गाणं म्हणत असतं किंवा त्यांच्या सूर बहकला किंवा ताल बहकला अशा चुका होऊ शकतात कारण आपण समजा एखादं गाणं म्हणत आहे आणि त्याला म्हणजे वेगळाच ताल लागू शकतो किंवा वेगळंच सूर लागू शकतो तर ते गायक माहिती आहे लगेच त्या सुराला दुसरा सूर लावून आणि गाणं तयार करून ते संगीत संगीत तयार करून संगीत म्हणून टाकतात आणि त्यांची चूक म्हणजे ओळखू येत नाहीत अशाप्रकारे ते त्या जे त्यांच्या हातातून चुका होतात ते अशाप्रकारे ते चुका म्हणजे हाताळतात म्हणजे लगेच जर आपला सूर चुकला तर त्याला दुसरा सूर लावून लगेच तो व्यवस्थित गाणं करतात आणि ते अशाप्रकारे गाणं म्हणून त्यांच्या चुका चांगल्याप्रकारे हाताळतात